हॅलो हिमेश गोरेगाव ना आत्ताच मी ऑर्डर दिली होती माझा ऑर्डर नंबर आहे एक दोन शून्य पाच त्यात मी एक तवा पुलाव चार भकऱ्या सहा पोळ्या सात टोमॅटो सा असं मा मागवलं होतं त्यात ऑर्डरमदे मला ज सोलकडी ताक वगैरे अजून काही ॲड करायचं अशे आहे त्याची शक्यता आहे की आता मी ॲड करू शकते का माझी जी पहिली ऑर्डर आहे ती रिवाईज करून त्याच्यात ही ॲडिशनल ऑर्डर द्यायची हां हां ठीके म असं करा की मला सहा सोलकडी आणि पन ती थंड असेल का व्यवस्थित केलेली असेल का जसं कोकन स्टाईलचे सोलकडी तुमच्याकडे असते का जर मला त्याप्रमाणे जर सोलकडी असेल कोकन साईलची तर सहा ग्लास सोलकडी प्लस दोन दोन ग्लास लसी त्या ऑर्डरमदे ॲड करून पाठवा पाठवा आणि हे ऑर्डर किती वेळात येईल ओके एक तास लागेल का हां चालेल चालेल बरं म पैसे कसे द्यायचे पैसे तो डिलेव्हरीसाठी येणाऱ्या मानसाकडे दिले तर चालेल का की गुगल पे करायचं गुगल पे करण मला चालेल गूगल पे पण तुमचा तो स्कॅनर वगरे का नव टेलिफोनवर करायचं ओके टेलिफोनवर ना ओके त्या नंबरवर मी पैसे पाठवून देते पण मला ऑर्डर वेळेमदे पाठवा कारण माझ्याकडे जे पाहुणे येनारेत ना ते दुपारी एक पर्यंत येतील मत त्यामुळे तुम्हाला साडेबारापर्यंत तरी माझी ऑर्डर पोच केली तर बरं होईल आणि मी त्याची वाढ बघते ओके थँक्यू भेटू ना पुन्हा